हॅलो सर तुम्ही कॅब ड्रायव्हर बोलत आहात का हो मी श्रुत श्रुती भलसारे बोलत आहे मला माझ्या कुटुंबासहित उद्या कोराडीला जायचं आहे हो आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सहा लोक आहोत तर तर तुम्ही किती पैसे घ्याल आणखी कोणती कॅब पाठवाल मोठी किंवा छोटी छोटी नाही पाहिजेत आम्ही सहा लोक आहोत तर आम्हाला मोठ मोठी कॅब पाहिजे

लहान आणि तुम त तुम्ही मोठी कॅबचं दीडशे सांगत आहा आणखी लहानचे शंभर सांगत आहा पण असं का फरक आहे की एकदम पन्नास रुपये वाढवले तुम्ही मोठ्या कॅबमध्ये तुम्ही काही कमी करून पहा ना आम्ही सहा लोक आहोत एकशे पंचवीस पर हो एका जणाचे एकशे पंचवीस ठीक आहेत हो तर तुम्ही उद्या येऊ शकता का सकाळी सहा वाजता मी तुम्हाला आपले लोकेशन सेंड करते तुम्ही तिथे या आणखी पहाल तर मोठीच कॅब आणा कारण की आम्ही सहा जण आहो आणखी आम्हाला कम्फर्टेबल ली जायचंय तिथे हो ठीक आहे मी तुम्हाला लोकेशन सेंड करते तुम्ही उद्या सात वाजता या येऊन जाल का टायमावर हो ठीक आहे